भारतातील पर्यटनासाठी आपण फिरत असताना तिथं आपल्याला आकर्षण वाटणारं हवामान वातावरण तिथं तिथली जीवनशैली ह्याचं आकर्षण आपल्याला वाटतं एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला तर तिथून थंडी जसं महाबळेश्वर पाचगणी माथेरान लोणावळा साताऱ्यातील तसेच कास पठार असेल तिथं वेगवेगळ्या प जगात अशी फुलं कुठं नाहीत अशी ती फुलं बघा पाहण्यास मिळतात आपल्याला तसेच पाचगणीला गेला तर तुम्हाला गुलाबी थंडी ह्याचं खूप लोकांना बाहेरील लोकांना खूप आकर्षण वाटतं त्याचबरोबर तिथील खाण्याचे पदार्थ असतील स्टॉबेरी खूप प्रसिद्ध असलेली पाचगणी महाबळेश्वरची एक फळ आहे ते याचबरोबर भारतात प्राचीनकाली कालीन लेणी आहेत ती पण पाहण्यास लोकांना खूप छान वाटतात गड मार्गांचे गडकिल्ले आहेत तिथेही सु जवानांनी आपल्या केलेली कामं आहेत ती पाहण्यासाठी तसंच जम्मू काश्मीरला तुम्ही गेलात तर तिथं गुलाबी थंडी असेल तिथली बर्फ असेल तिथून पाहणारी लोक पर्यटन जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते तिथे तसेच तिथे आवडतं तिथे लोकांना पण म्हणजे सफरचंद तिथं लोकांना खूप त्याचं आकर्षण आहे याचबबरोबर विजापूरला तुम्ही गेला कर्नाटकमध्ये तिथे गोलघुमट आहे तिथेही लोकांना खूप आकर्षण आहे तुम्ही एकदा एकदा तुम्ही बोललात की कमीत कमी तुम्हाला बराच वेळ तेच आवाज रिट रिटर्न होतात हेही लोकांना खूप मोठं आकर्षण आहे त्याचं तसंच तुम्ही राजस्थानमध्ये गेला तर तिथेल लोकांचे खाद्यपदार्थ मिठाई खूप प्रमाणात त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर जुने राजवाडे असतील तिथील राजस्थानमधील तेही पाहण्यास खूप म्हणजे आहेत तिथं एक दर्गा आहे अजमेरचा तेही पाहण्यास खूप छान आहे तसेच गुजरातमध्ये तुम्ही गेला तिथेही तुम्हाला पाहण्यास खाण्यास खूप छान वातावरण आहे